आमचा जिल्हा वाशिम हा शेतीच्या बा बाबतीत फार अग्रेसर आहे आमच्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या शेतीपद्धतीचा वापर केला जातो आमच्या जिल्ह्यामध्ये काही भागात पावसाळ्यामध्ये सोयाबीन आणि कापूस ही पिके प्रामुख्याने घेतली जातात यामुळे काही शेतकरी कोरडवाहू आहेत ते फक्त पावसाच्या भरवशावर शेती करतात काही शेत शेतकरी बागायती शेती करतात त्यांच्याकडे ओलिताचे शेतं असल्याने ते हिवाळ्यामधे गहू चना आणि इत्यादी पिके घेतात आमच्या भागामध्ये द्राक्षं संत्रे हे पिकेसुद्धा पिकतात आणि उन्हाळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे भरपूर पाणी सिं पाणी उपलब्ध आहे किंवा सिंचनाच्या पद्धती उपलब्ध आहेत ते शेतकरी भुईमुंगांच्या शेंगा उन्हाळी मुग सोया उन्हाळी सोयाबीन असे भरपूर पिके घेतात आमच्या जिल्ह्यामध्ये पशुपालनसुद्धा होते पशुपालनामध्ये गाई शेळी कोंबड्या शहामृगपालन इत्यादी पा प्रकारचे आमच्या जिल्ह्यामध्ये पालन होते कुक्कुटपालन आणि मत्स्यपालनाला आमच्या जिल्ह्यामध्ये फार वाव आहे खाजगी धरणामध्ये शेतकरी मत्स्यपालन करतात स्वत चे फार्म हाऊस उभारून शेतकरी कुक्कुटपालनसुद्धा करतात जे लहान शेतकरी आहेत ते स्वत च्या घरामध्ये लहानलहान गोठ्यामध्ये गाई अन् शेळ्यामेंढ्या इत्यादी पाळून शेळीपालन आणि गोपालन करतात